नमस्कार हां आधार कार्डचं मला विचारायचं होतं जरा हां तर सर्विस सेंटर कुठे आहे तुमचं

नाही मला आधार कार्ड माझं अपडेटच करायचं आहे आधी आहे माझ्याकडे आधीचं आहे फक्त आता मी इथे नवीन आली आहे त्यामुळं मला खूणा वगैरे अशा काही फारशा माहिती नाहीत इथल्या आणि कधी काय काय हे करायचं आहे तर मग मला जरा तुमच्या इथली खूण वगैरे सांगितली जवळची तुमचं सेंटर कुठे काय ते सांगितलंत तर मग जरा बरं पडेल ई सेवा केंद्रच आहे ना आपलं हां हां ठीक आहे ती जवळची खूण आहे का बरं बरं मग डॉक्युमेंट्स काय काय लागतील साधारण म्हणजे ते कागदपत्र जी आहेत ती घेऊन मला येता येईल माझ्याकडे जे आत्ता आहे ते मी घेऊन येते सगळी

आणि पैसे वगैरे किती लागतील त्याचं हे किती

नाही मला थोडंसं लवकर हवं होतं जरा जरा काम होतं माझं त्यामुळे तर तसे आपल्याला किती दिवस लागतात किती दिवसात होतं काम

मला त्याच्या जरा आधी हवं होतं

त्याचे किती मग पैसे होतील जास्तीचे

ठीक आहे ठीक आणि नवीनच करून घ्यायचं म्हटलं तर मग आणखीन जास्त वेळ लागेल का अच्छा आपल्याकडे आणखीन काय काय करून देतो आपण ई सेवा केंद्रामध्ये कारण माझ्या मिस्टरांना पण एक क करून घ्यायचं होतं काम तर मग आम्हीच येतो म्हणजे मग त्यांचंही काम होईल अशा याने बरं बरं ठीक आहे मी त तसं तुम्हाला आधी कळवूनच येते तुमचं बंद कधी असतं दुकान किंवा सेंटर काय ई सेवा केंद्र आहे ते सुट्टी अशी नसते ना ठीक आहे तरी पण मी आधी कळवून येते फोन करून येते हो हो नाही मग ला थोडं लवकरच हवं होतं लवकरात लवकर जेवढं मिळेल तेवढं मला बरं पडेल ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी कळवून येते हां